अलीकडे सर्वाधिक वापरली जाणारी ॲप्स म्हणजे की व्हाट्सॲप फेसबुक ट्विटर टेलिग्राम आणखी यूट्यूब स्नॅपचॅट्स विविध प्रकारची ॲप्स या ठिकाणी वापरले जातात आणि स्मार्टफोनचे आता स्मार्टफोनचे फायदे म्हणजेच आपण एकमेकांपासून किती जरी लांब असलो तरी पण आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो म्हणजे काही विदिन अ सेकंडमध्ये आपण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो आणि त्याला आपण बघूपण शकतो व्हिडीओ कॉलच्या माध्यमाद्वारे आपण इमे ईमेलवरून आपण एकमेकांना म्हणजे मॅसेज वगैरे पाठवू शकतो आणि मेसेजवरून आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो आपण फायद्यामध्ये त्याच्यामध्ये आणखी विदिन सेकंदमध्ये आपले आपल्याला पाहिजे ती माहिती आपल्याला मोबाईलद्वारे मिळतेच स्मार्टफोनद्वारे मिळ मिळते आपण गुगलवरून आपल्याला पाहिजे असलेले आंसर्स लगेच म्हणजे विदिन ए सेकंदमध्ये आपण ते स्वतःकडे मागून घेऊ शकतो आणि आपल्याला कुठे जायला वगैरे जायचं वगैरे काम असलं आणि आपल्याला जर माहिती नसलं तर आपण मॅपच्याद्वारे ती आपण दुसऱ्या म्हणजे मॅपच्याद्वारे आपण कुठ कुठेही जाऊ शकतो आणि स्मार्टस्फोनचे आलेले तोटे म्हणजेच स्मार्टस्फोन अति वापरल्यामुळे आपले डोळे दुखतात आपल्या डोक्यावरती ताण पडतो आणि लहान मुलांना एकदम त्याचं मोबाईलची जास्त सवय झाल्यामुळे ते जेवणाकडेपण लक्ष देत नाही आणि जेवतांना वगैरे पण मोबाईल वगैरे वापरतात तर हे त्याचे तोटे आहेत